हाईकवर जात असताना तर नाही म्हणता येत पण जंगलात जंगलाकडे जात असताना म्हणजे आमच्या क्षेत्रामध्ये ताडोबा हा जंगल क्षेत्र आहे तिथे आम्ही जात असताना अनपेक्षित असं दृश्य म्हणजे हे बघितलं होतं की अच्चानक तिथे हरणं वगैरे त्या मागे मागे पाठलाग करत असताना सिंह वाघ वगैरे आलेला आणि हे बघून आम्ही खूप जास्त आश्चर्यचकित झालेलं आणि अशा गोष्टी आम्ही हा स्वतःला स्वतःचा वाचावं तर आम्ही करतो बचाव तर करतोच करतो म्हणा पण आणि अशा गोष्टी आम्ही कॅप्चरसुद्धा करतो आणि कॅप्चर करून त्या गोष्टी आम्ही सोशल मीडियावरती पण पोस्ट करत असतो सोशल मीडियावरती पोस्ट करण्याचा कारण म्हणजे लोकांना अवेअर करण्याचा असते ते नाही की त्यामागे आम्ही लाईक मिळावा किंवा लोक आम्ही फेमस वगैरे व्हावं किंवा प खूप जास्त लोकांमध्ये आपणा आपलं हे व्हावं नाही आम आमचा हेतू हा असतो की लोकं जाग लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी दॅटस् इट दॅटस् इट